हॅलो हां सर तुमची तुमच्याकडे फेमस डिश कोणती आहे ओके ओके तर माझ्या मुलीचा बड्डे होता त्याच्यासाठी टेबल्स आणि एक मोठा हॉल हवा होता बड्डे उद्या आहे

काय काय म्हण हो हो

पाच किलोचा केक

ओके आम्हाला ओपन टेरेसच पाहिजे आणि हो हो आणि व्हे व्हेजमध्ये पण जेवण पाहिजे आणि नॉन व्हेजमध्ये पण

ओके

ओके हो हो पण जरा कमी रेटमध्ये जरा बघितलं असतं चालेल चालेल ओके ओके हो हो थँक्यू थँक्यू दोन वर्षाची आहे

ओके ओके चालेल चालेल चालेल चालेल ओक्के ओके ओके ओके ओके ठीक आहे ओके हां